प्युगॉट फोर थाउजंड एट ही एक कॉम्फॅक्ट एस यू वी आहे जी फ्लेंच ऑटोमोबाईल निर्माता पीजॉटने तयार केली आहे विशेषत फोर थाउजंड एट मॉडेल टू थाउजंड ट्वेल्वमध्ये बाजारात म्हणजे दाखल मार्केटमध्ये आली आणि ती ए एस एक्स ज्याला आऊटँडर स्पोर्ट्स म्हणून ओळखली जाते त्या प्लॅटफॉर्मवर आधारीत आहे ह्याचं डिझाईन जे आहे ते एकदम आकर्षक आणि आहेत आणि कम्फर्टेबल आहे खूप यामध्ये इंजिन पहिले आणि ड्रायविंग मोड उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये प्युगॉड फोर थाऊजंड एट असं चांगले इंज म्हणजे आपलं फ्यूल वगैरे यूज केलं जातं आणि कम्फर्टेबल गाडी म्हणजे आहे जे चालवण्याला सुद्धा असे कम्फर्टे फील करते आणि हिच्यामध्ये खूप सुरक्षा वैशिष्ट्यांची ओळख केली गेली म्हणजे जबाबदारी घेतली आहे आणि दुसरी जी आहे क्लिस् क्लिस्टलर होरीझॉन ही एक कॉम्पॅक्ट कार आहे जी नाईंटीन एटीनच्या दशकामध्ये क्रिस्टलर कंपनींने उत्पादनात म्हणजे तयार केली होती आणि ही कार एक हॅजबॅच हेजबॅक आणि सेडॉन उपायाला उपलब्ध होती आणि तिथले डिझाईन जे आहे ते क्लिस्टॉल ह्याच्यामते आधुनिक डिझाईन आणि आरामदायक इंटिरियस होते तेव्हा ती मार्केटमध्ये आली आणि या या कारणे कमी किमतीच म्हणजे चांगलं ॲव्हरेज गाडीला म्हणजे द्यायची आणि ती म्हणजे स सुरेक्षेसाठी खूप सोय आहे दुसरी जी आहे ती सीट वन हंड्रेड थर्टी टू हा एक स्पेशिस कार आहे स्पेनिश कार आहे जो सीट जो सीटद्वारा निर्मित आहे विशेषत हा मीड साईज मेडन आहे जो नाईंटीन सेवंटीच्या दशकात बाजारात दाखल झाला आणि सीट वन हंड्रेड थर्टी टूमध्ये क्लासिक आणि साधा डिझाईन होता जो अनेक ग्राहकांना आवडला म्हणजे त्याच्या दोन डिझाईनमध्ये आपल्या त्या गायकांना म्हणजे आ आता त्या गिऱ्हायकांना हा आवडायचा तो सगळ्यांना दुसरा आवडायचा आणि यामध्ये विविध इंजन पहिले उपलब्ध होते आणि त्याची कार्यक्षमता खूप चांगली होती आणि इथेच ही खूप कम्फर्टेबल कार होती